इथले धार्मिक कार्यक्रम धार्मिक उत्सव याप्रमाणे त्यांच्या सांस्कृतिक परंपरा प्रदेशातील लोकांचे ओळखीचे स्थान बनते त्यांच्या पूर्ण धार्मिक उत्सव त्यांची धार्मिक ठिकणं किंवा त्यांच्या ऐतिहास धार्मिक ऐतिहासिक मंदिरं मज्जिदी काही ऐतिहासिक पुराण वस वास्तू वगैरे त्याच्यातून त्यांची परंपरा वगैरे आपल्याला कळते आणि त्या लोक कशा परंपरा जपतात त्यावरून त्यांची धार त्यांच्या धर्माचा इतिहास वगैरे लक्षात येतो